कोणताही रियालिटी कार्यक्रम जिंकलेला नसलेला मात्र स्वत च्या कारकिर्दीमुळे प्राविण्यामुळे संगीताच्या जगात अतिशय नावा पुरलेला म्हणजे एक गायक असा मला आढळतो तो म्हणजे रोहित राऊत तो सारेगमप लिटिल चॅम्समधला पाच रत्नांपैकी एक रत्न होता आणि तो इंडियन आयडलमध्ये सुद्धा रनरअप ठरला आहे पण तो कोणताही रिॲलिटी कार्यक्रम जिंकला नाही आहे तरी सुद्धा रोहित राऊतने त्याचं खूप जास्त नाव कमवलं आहे ते ही खूप कमी वायात कमवलं आहे आणि तो एक म्युझिक डायरेक्टर पण आहे आणि एक गायक पण आहे त्याचे खूप नावपुरले गाणे पण आहेत जे जसं की नखरेवाली जे आता सध्याच्या घडीला खूप जास्त ऐकायला येत आहे त्याच्यानंतर नाच गं बया भावाची हळद हाय फुलपाखरू सारख्या बऱ्याच गाणे त्याने म्हटले आहेत बरेच गाणं त्याने संगीतबद्ध केले आहेत तो खूप चांगला गायक आहे आणि त्याने खूप कमी वयात संगीतक्षेत्रात त्याचं नाव कमवलं आहे तेही त्याच्या स्वतःच्या बळावर त्याने त्याचं नाव कमवलं आहे आणि तो खूप जास्त चांगला गायक आहे त्याचा आवाज एकदम दणकेबाज असल्यामुळे त्याचं एक वेगळीच जागा आहे त्या क्षेत्रात की त्याच्या पीचमध्ये गाणारे खूप कमी गायक आहेत जे त्याच्यासारखे गाऊ शकतात आणि त्याचा आवाजही खूप जास्त ऐकायला असा कर्ष वाटणारा नाही आहे म्हणून त्याचा आवाजही खूप छान आहे सो मला तो खूप जास्त आवडतो त्याचा आवाज